माझी हॉबी आहे ॲक्टिंग करणं आणि डॅन्सिंग करणं हॉबी मला डॅन्सिंग करायला अस याच्यामुळे आवडते कारण की डॅन्सिंग हे खूप चांग खूप चांगलं असते डॅन्स करायला आणि त्यानं आपल्याला खूप इंजाय मिळते आणि ॲक्टिंग अशामुळे आवडते की ॲक्टिंग खूप भारी असते आणि ॲक्टिंग कोणाला पण जमत नाही ॲक्टिंग अशामुळे आवडते मला कारण की मी लहानपणापासून फ्लिम बघतो आणि ॲक् सिरियल बघतो म्हणून मला ॲक्टिंग करायला पण आवडते आणि डॅन्सिंग करायला ह्याच्यामुळे आवडते कारण की जेव्हा आपल्या स्कूलमध्ये आणि कुठे समजा कुठे फंक्शन होतं तिथं आपल्याला डॅन्सिंग करायला लावतात तिथं कार्यक्रम असतात शाळेमध्ये आपल्या तेव्हा डॅन्सिंग करायला लावतात त्याच्यामुळे मला डॅन्सिंग पण खूप आवडते कारण डॅ डॅन्सिंग करायच्या वेळेस खूप इंजाय होते आणि खूप छान वाटते आणि एक्टिंग करायच्या वेळेस पण खूप आनंद असतो आणि ॲक्टिंगमधे आपल्याला खूप किरदार करून दाखवा लागतात ज्याचे म्हणतात त्याचे ना आपल्याला ॲक्टिंगमध्ये स्वत हून धसा लागते ज्या किरदारचा ॲक्ट आपल्या दिला आहे तो ॲक्ट आपल्याला करावं करा कारण म्हणजे खूप कठीण असते आणि ॲक्टिंग करायला खूप हे लागते आणि ॲक्टिंग म्हणजे स्व दुसऱ्याचं किरदार घेऊन आपल्याला त्याचे एक्सप्रेशन तसेच राहिल्या बादच आपले एक्सप्रेशन आणि आपल्याला इमोशनलच्या ठिकाणी इमोशनल करता आल्या पाहिजे आणि कुठं जसं ज्या ठिकाणी आपल्याला स्माईल करायची तिथं स्माईल करायला पाहिजे आणि याच्यामुळे मला डॅन्सिंग आणि ॲक्टिंग हा माझा हॉबी आहे लहानपणापासून आणि म्हणून मला ते दोन्ही आवडतात